माझ्या भागातला जो मुख्य धर्म आहे तो खरं तर बदलला नाही तो विकसित होत गेला आहे दैनंदिन गरजानुसार मानवाच्या प्रगतीबरोबर माणसांच्या विकासाबरोबर धर्मही विकसित होत गेला धर्म आणि माणसाचं जगणं हे एकमेकावर आधारित आहे ते एकमेकांवर प्रभाव करतात त्याच प्रभावातून आजचा हा धर्म विकसित होत गेला आहे की जो मानवाचं जीवन अधिक सुखकर करत आहे